कपडे धुण्यासाठी मी आधी कपडे सु सुके कपडे ओल्या ह् कपड्यां ओल्या पाण्यामध्ये साबणचुरा घालून भिजवते आणि मग नंतर त् अर्धा तास भिसल्यानंतर ते सगळे कपडे साबण लावते आधी मग त्याला ब्रश मारते आहे ब्रश मारून झाले की त्याला चांगले घसरे देते आहे घसरे देऊन झाल्यानंतर मग मी ते स्वच्छ पाण्यात स्वच्छ पाण्यात धुते पण स्वच्छ पाणी वापरत असताना मी काळजी घेते आहे की एक कपडा एक कपडा व्यवस्थित धुऊन झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या पुन्हा पुन्हा पाणी बदलावं लागणार नाही ह्याची मी काळजी घेते आहे साधारण पाच कपडे एका बादलीमध्ये पाच ते दहा कपडे एका बादलीमध्ये बुडवते आणि मग ते त्याच्यानंतर पिळून मग सुकवते हवामान जसजसं असेल त्याप्रमाणं त्याची सुकवण्याची क्षमता मला बघावी लागते आहे उन्हाळ्यात दोन तासांतस कपडे उन्हामध्ये वाळून जातात पण तेच पावसाळ्यामध्ये हा प्रश्न फार उद्भवतो त्यामुळं कधीकधी त्याला खूप पिळून मग नंतर न् नंतर ते म् फॅनखाली सुकवावे लागतात किंवा अगदीस नाही वाळले तर तव्यावरती वगैरे ते शेकावे लागतात किंवा इस्त्री फिरवावी लागते आहे हल्लीच्या काळामध्ये त्यामुळं हा अशाप्रकारे मी त्याचा त्याचं सुकवण्याची न् प्रोसेस करते जास्त पाणी वाया जाऊ नये म्हणून मी फार पाण्याच्या बादल्या घेऊन त्याचा व् अपव्यय टाळते आहे जे कपडे जास्त घाण नाहीत ते मी ल् लिक्विडमधून काढते